उबर कॅबवरून बोलत आहे का तुम्ही मॅ मॅडम मी कॅब बुक केली होती कविता धार्मिकच्या नावाने कॅब बुक केली होती तुम्हाला आलं असेल तर तुम्ही मला सांगू शकता का मी ना ॲक्चुअली महाराष्ट्रामध्ये नवीन आहे तर मला महाराष्ट्राचे मंदिरं फिरायचे होते तर तुम्ही मला गाईड करू शकता का कोणते कोणते मंदिर आहे इकडे अच्छा हांं हां अच्छा ओके हा अच्छा

अच्छा हो मी खूप ऐकलं आहे स्वामीनारायण मंदिराच्याबद्दल

अच्छा अच्छा तर हे सगळे सी हे सगळे मंदिर सिटीमध्ये आहे का म्हणजे नागपुरातच आहे का आण आणि जसं मग नागपूरच्या बाहेर जाय फिरायचं आहे मला तर त्याच्याबाहेर कोणते आहे हा ओके अच्छा अच्छा आणि मुंबईमध्ये पण कोणते म् दोन तीन मंदिर आहे मी ऐकले आहे अच्छा अजून अच्छा अच्छा तर मॅ मॅडम जसं मला इथे नागपुरातच मंदिर फिरायचे आहे तर तुम्ही घेऊन जाऊ घ्या घेऊन जाऊ शकता ना मला जसं आज आज तर मी जस्ट लँड केलं आहे नागपूरमध्ये तर उद्या वगैरे उद्या सकाळपासून

ठीक आहे मॅडम माझा ॲड्रेस लिहून घ्या तुम्ही मला ह्या ॲड्रेसवरून पिक करून घ्याल बाबा सावजी भोजनालय गणपतीनगर गोधनी रोड नागपूर ठीक हो हो ठीक आहे मी तुम्हाला सकाळी कॉल करते